योगामध्ये प्राणायाम हा अष्टयोगातला चौथ्या क्रमांकावरचा आहे जेव्हा यमनियम पाळले जातात आणि त्यानंतर आपण ज्यावेळेला आसनामध्ये आपल्या शरीराला लवचिकता आणतो त्याबरोबरच आपल्या श्वासावर आपलं नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वात उत्तम जर कुठला प्रकार असेल तर तो प्राणायामाचा आहे त्यात प्रामुख्याने भस्रिका कपालभाती आणि अनुलोम विलोम यांचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे कपालभातीला प्राणायामाचा राजा म्हटलं जातं तर अनुलोम विलोम प्राणायामांमुळे सर्व रोगांचं आणि विशेषतः मानसिक रोगांचं निर्दालन केल्या जातं म्हणून प्राणायामाचं महत्त्व हे मानवी शरीर व्यवस्थित राहण्यासाठी निरोगी राहण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे